शैक्षणिक कर्जाबद्दल म्हणायचं झालं तर आजच्या स्पर्धात्मक जगात आपला विकास घडवून आणण्याच्या अनेक संधी उपलब्ध आप असल्या तरी एक यशस्वी कारकीर्द घडविण्यासाठी उच्च शिक्षण घेणे अनिवार्य झाले आहे आपला इच्छित अभ्यासक्रम शिकू इच्छिणाऱ्या आणि उज्ज्वल भविष्याची संधी साधू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कर्ज घ्यायचे असेल त्यासाठी आपले उच्च शिक्षण घेण्याची स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी बँक आपल्याला मदत करतात बँकमधून आपण कर्ज घेऊ शकतो आणि शैक्षणिक कर्ज कर्ज योजनेचा आपण लाभ घेऊ शकतो जसं की मॉडल एज्युकेशन लोन आहे त्यामध्ये ते काही स्कीम असते त्यामधूनसुद्धा आपण लोन घेऊ शकतो शिक्षणासाठी जसं की कोणाला एम बी बी एस करायचं असलं त्यासाठी खूप जास्त पैसे लागतात कोणाला इंजिनिअरिंग करायचं असलं त्यासाठी सुद्धा पैसे लागतात त्यासाठी ते कर्ज घेत असतात आणि महाबँक स्किल आहे महाब्यांक स्किलमध्ये कर्ज मिळू महाबँक स्किल रून योजना आहे त्यामुळे त्यामध्येसुद्धा कर्ज मिळतात तसेच बी जे आपले भारताचे पी एम आहे त्यांनीसुद्धा ते पी एम विद्यालक्ष्मी शैक्षणिक कर्ज योजना ही जी स्कीम आहे ही ही जी योजना आहे ही सुुद्धा खूप विद्यार्थ्यांसाठी लाभदायक आहे आणि अशाच खूप साऱ्या काही स्कीम आहे इत्यादी स्कीम ज्या आहे त्या विद्यार्थ्यांना खूप फायदेशीर ठरत आहेत आणि ह्या सर्व स्कीममुळे विद्यार्थी त्यांचे पुढील आयुष्य पुढील जे भविष्य आहे ते सुद्धा ते त्यांचे चांगले जात आहे कारण अगोदर कर्जासाठी खूप कर्ज इ एवढ्या सोपी प सोपी होतं नाही घेणं आता कर्ज कर्ज घेतलं आणि मुलगा जर जॉबवर लागला तर ते कर्ज तो शिक कर्ज तो शिक्षण त्याचे पूर्ण झाल्यानंतर जॉब लागल्यानंतर ते फेडू शकतो आणि काही म्हणजे श जे सरकार आहे आपले त्यांनीसुद्धा ठरवले आहे की जे शि शैक्षणिक विद्यार्थी आहे त्यां त्यांना कर्जावर जास्त त्यांना जास्त कर्ज लावू नये म्हणून त्यांना त्यांच्या शिक्षण होईपर्यंत खूप काही कॉलरशिपसुद्धा देत आहे आणि तसे पण जे कर्ज देत आहे त्याच्यावर जास्त पैसे नाही घे त्याच्यावर जास्त व्याज नाही म्हणजे कर्ज लावत नाही आहे आणि हेच खूप चांगले कर्ज आहे मला असं वाटते